शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत गाणाऱ्या गायक गायिका कधीकधी शब्दांकडे आणि शब्दाच्या अर्थाकडे दुर्लक्ष करतात एखादा शब्द जर चुकीचा म्हटला गेला किंवा गाळला गेला किंवा योग्य पद्धतीने म्हटला गेला नाही तर ऐकणाऱ्या माणसासाठी तो रसभंग असतो किंवा त्या गाण्याचा अर्थ बदलू शकतो याच्यासाठी गाणं नेहमी मोठ्या अक्षरात लिहून किंवा टाईप करून ते समोर ठेवून गायलं तर ही चूक होत नाही कित्येकदा गायक गायिका आपल्या गाण्याच्या नादामध्ये थोडेसे विचित्र हावभाव करतात किंवा कधीकधी गाताना तोंड वेडंवाकडं होतं त्यामुळे गाणं सुरेल असलं तरी ते कधीकधी दिसायला थोडंसं विचित्र किंवा वाईट दिसू शकतं तर यासाठी गाणाऱ्या गायकांनी आपला रियाज आपला सराव नेहमी आरशासमोर बसून करायचा असतो ज्यामुळे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव दाखवता येतो का हे त्यांचं त्यांना कळेल याशिवाय आपल्याबरोबर काम करणाऱ्या इतर गायक गायिका कोरसमध्ये गाणारे गायक आपल्याबरोबर काम करणारे वादक कलाकार आणि तंत्रज्ञ यांनासुद्धा नेहमी सन्मान देऊन त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःमध्ये त्यांच्या दृष्टीने काही कमी असेल तर ते त्यांना विचारून आपल्या गाण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आता सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात रेकॉर्डिंगमध्ये बऱ्याच नवीन सुविधा आल्या आहेत आर्टिफिशल इंटेलिजन्स ए आयचा वापर हळूहळू वाढत जाणार आहे तेव्हा गायक गायिकांना या तंत्रज्ञानाशी पण जुळवून घेता आलं पाहिजे असं मला वाटतं